मी उल्हासनगर इथून बोलत आहे माझी तक्रार आहे तुमच्या स्विगी ॲपमधून मी काल जेवण मागवलं होतं परंतु ते येण्यास खूप उशीर झाला आणि हा का झाला हे मला न मला त्याचं कारण ऐकायचं आहे आणि जर असं होत आहे तर तुम्ही त्याला त्याच्यासाठी काळजी घ्या त्याच्यासाठी जेवढे प्रयत्न होत असेल ते पर तेवढे प्रयत्न करत रहा कारण अशामुळे तुमचे ग्राहक जे आहे ते तुमचे जे संबंध तुटत्यान् तुमच्यासोबत तुम्हा तुमच्या ॲपमधून ते काहीच क म्हणजे ऑर्डर वगैरे करणार नाही आणि त्याच्यामध्ये तुमचाच घाटा होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टीला जेवढं जास्त होईल तेवढं काळजी घेणं घ्यायला करा म्हणजे तुमच्या स्विगी स्विगी ॲपमध्ये जेवढे पण जेवणाचे पदार्थ वगैरे काय आहे त्याच्यामध्ये चव वगैरे सर्व आहे क्वॉंटिटी चांगली क्वॉलिटी चांगली आहे परंतु तुमच्या याच्यामध्ये जी काम करणारे आहे तर ते काम बरोबर त्यांचं करत नाही आहेत ती ल लवकरात लवकर म घरी लवकरात लवकर जेवढं पण ते पोचायचं आहे पार्सल ते पोहोचत नाही आहे त्याच्यासाठी काळजी घेणं तुमच्या गरजेचं आ